मला गाण्याचे सर्वच प्रकार आवडतात त्यात सुगम संगीताला भावगीत व भक्तिगीत जास्त आवडते जसराजांचे शास्त्रीय संगीत तर फारच उत्कृष्ट श्रीकृष्णाचं गाणं तर मला फारच आवडते गायला लागलं की मन अगदी तन मन डोलून जायचं काय कुठे आहोत सगळं भान विसरून असं त्यांचं गाणं ऐकावंसं वाट आणि भीमसेन जोशींची विठ्ठलाची गाणे तर अप्रतिम म्हणजे कधीही मी ती सुख सकाळी उठल्यावर कधीही गाते इतके ती मना त्याच्यात मनात भिनली आहेत आणि त्याच्यात इतकी तल्लीन होऊन जाते की कशाचाच हे वाव राहत नाही काय कर काय आहे आपल्या भोवताली त्याचा कशाचाही मला सम हे नसतो सब संपर्क नसतो कौशिकी चक्रवर्तीचं एक मला सुगम स शास्त्रीय संगीत खूप आवडतं खूपच सुंदर गातात त्या शास्त्रीय संगीत मग भावगीतात तर सुधीर फडके भावगीतात म्हणजे आरे वा वा काय सुंदर प्रेम गीत गाताना सुद्धा त्यांचं असं वाटतं की हा काय माणूस प्रत्येकावर प्रेम करू शकतो इतकं सुंदर ते भावगीत गातात आणि भक्तिगीत सुद्धा तेवढ्याच तल्लिनतेने गातात त्या त्यांच्यास भक्तिगीत ऐकायला मन भव भावगीत ऐकायला तर इतकं मन तल्लीन होतं की खरंच आपण काय आप आपल्यावर तसे भाव संस् उमटायला लागतात त्यांच्या त्या चेहऱ्यावरचा तो जल्लोषात गाणं एखादं आता पेटवी लंका हे गाणं म्हटलं की काय त्यांचा चेहरा पेटल्यासारखा अगदी उठून असे गायचे फारच म्हणजे त्याच्यात ते हे व्हायचे की काय भाव आहे ह्या माणसाचा आणि तेवढेच शांतपणे पण ते स्वर गाऊ शकायचे हे तितकंच खरं आहे त्यांचं म्हणून त्यांचं भक्त भावगीत आणि भक्तिगीत जास्त आवडतात जसराजांचं मंत्र स आपलं शास्त्रीय संगीत खूप छान होतं आणि त्याचं कृष्णावरचं जे गायचे आहा अप्रतिम डोलायलाच लागायचे सगळे लोक मी बा सवाई गंधर्व ऐकायला गे त्याच्यातले विगले वेगळ्यावेगळ्या कलाकारांची गाणे ऐकून मन अगदी तल्लीन व्हायचं म्हणजे नंतर आपलं सगळं विसरून जायला व्हायचं भोवतालचं काय चाललं आहे ह्याच्याशी आपलं काही संपर्क नाही या तऱ्हेने आपण त्याच्या तल्लीन झालेलं असायचं कौशकी चक्रेवर्तीच कौशिकी चक्रवर्तीचं पण तसंच आहे तिचं शास्त्र संगीत एकदा ऐकायला लागलं ना की परत परत त्या ऐकावायसं वाटायला लागत असं आहे त्यानी मला हे शास्त्रीय संगीत भावसंगीत हे संगीताचे प्रकार नाट्यगीत रामदास कामात काय सुंदर नाट्यगीत गायचे प्रत्यक्ष तुमच्यासमोर ते उभं राहील असं गायचे जयमाला शिलेदार ती सुद्धा ते फिरता रंगमंच काय सुंदर करायचे विठोबाच्या गाण्यासमोर पंढरी पाऊले चालली पंढरीची काय सुंदर फारच तो देखावा सुंदर करायची त्या ह्याच्यात ती पूर्ण रमून जायची मला फार ते संगीत म्हणून संगीत प्रकार मला जास्त आवडतो